हां

हां हां हां वडापाव आहे पावभाजी आहे इंदूरी पोहा आहे पाणीपुरी आहे आलूपोंगा आणि मिसळ आहे पाणीपुरी वीस रूपये प्लेट मिसळ फ्रेश आहे आम्ही फोनवर पण ऑर्डर घेतो आणि दहा रुपये म्हणजे पोंगे देतो आम्ही आणू आलूचा मसाला देते हां हां हां बरं

अजून अजून काही मॅडम हां वडापाव आहे पावभाजी आहे इंदोरी पोहा आहे आन् पाणीपुरी न आलूपोंगा त तुम्हीच दिली आहे तुम्ही दोन्ही ऑर्डर आणि मिसळ पण चांगली आहे हां फ्रेश आहे बरं हो लिंबू देते हां लिंबू त तुम्हाला पाहिजेच बरं हो चालेल हो हो हो हो चालेल

हो पाव फ्रेश आहे

बरं चालेल

हो हो हो हो हो हो हो हो